सध्या शाळांमध्ये भाषा गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असे विषय शिकवले जातात भाषांमध्ये मराठी इंग्रजी संस्कृत हिंदी या भाषा शिकवल्या जातात गणितामध्ये बीज गणित भूमिती हे विषय शिकवले जातात सगळ्याच शाळांमध्ये चांगले आणि सुशिक्षित शिक्षक आहेत का तर या प्रश्नावर मला अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटतं की सगळेच शिक्षक चांगले नाहीत पण इतकीही नकारात्मक भूमिका माझी नाही आहे बऱ्याचशा चांग शाळांमध्ये सुशिक्षित आणि चांगले शिक्षक निय नियुक्त केले जातात बहुतांश जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये उच्चशिक्षित किंवा योग्य शिकलेले सुशिक्षित शिक्षक अपॉइंट केले जातात आणि हे सगळे विषय शिकवले जे शाळेमध्ये शिकवले जातात त्या शा त्या विषयांचे तज्ज्ञ शिक्षक शाळांमध्ये असायला हवे आहेत सगळीकडंच सगळ्याच शाळांमध्ये असे सुशिक्षित आणि चांगले शिक्षक असतात असं नाही माझा असा अनुभव आहे की एका इंग्रजी माध्यमाच्या शाळा शाळेमध्ये ज्या शिक्षकाला स्वतःला फ्लुएंटली इंग्रजी बोलता येत नाही असा विद्यार्थी असा शिक्षक समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ही भाषा शिकवतो आहे तर हे योग्य नाही सगळ्या शाळांमध्ये विशेषतः प्राथमिक शाळांमध्ये जिथं विद्यार्थ्यांचं भवितव्य घडणारं आहे त्यांचा पाया घडणार आहे अशा शाळांमध्ये तज्ज्ञ विषयाची चांगली जाण असला ने मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास असणारे आणि त्यांच्याशी त्यांच्या वयाचं होऊन खेळणारे रमणारे आणि खेळातून गमती जमतीमधून त्यांना शिकवणारे शिक्षक असायला हवे आहेत मुलांना जर प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच विषय जर चांगल्या पद्धतीनं समजला तर त्यांना त्या विषयामध्ये गोडी निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच शाळांमध्ये भाषा गणित विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी चांगले आणि सुशिक्षित शिक्षक असणं गरजेचं आहे सध्या बऱ्याचशा शाळांमध्ये च ते तसे शिक्षक आहेत पण काही शाळा अशा आहेत की तिथं विषय तज्ज्ञ नाही आहेत आणि ही खेदाची बाब आहे